नमस्कार गोल्डी हॉटेलला फोन लागला आहे का हां मला ऑड द्यायची होती तुम्ही तुमच्या पूर्वीच्या ऑर्डरचे रेकॉर्ड ठेवता ना हां म्हणजे मी मागच्या वेळी स्विगीवरून केलेलं ऑर्डर मग मला ऑर्डर पुन्हा जी ब आधी ऑर्डर होती ती पुन्हा द्यायची होती मग माझी ऑर्डर मागच्या वेळी होती चार रोटी एक पनीर लवाबदार चार व्हेज क्रिस्पी आणि एक दाल खिचडी मग पण आता मला ऑर्डर जरा वाढवून हवी होती आठ रोटी दोन पनीर लबाबदार चार व्हेज क्रिस्पी आणि दोन दाल खिचडी हव्या होत्या हो आणि आधीच्या ऑर्डरप्रमाणे पनीर लबाबदार मध्यम तिखट आणि दाल खिचडी विदाउट कांदा हवी होती हां मागच्या वेळी जरा जास्त ऑइली झाले होते आणि रोटी पण बटर रोटी सांगितल्या होत्या पण आम्हाला प्लेनच आल्या होत्या आणि तरी इथून आता आम्ही राहतो आहे बघा पाच किलोमीटरवर तरी किती वेळात ऑर्डर येईल जे तुम्हाला काय अंदाज असेल तर अच्छा अर्धा तासात होईल का ठीक आहे म्हणजे सगळं तयार आहे का तुमचं हां लवकरच हवी होती मला बरं बरं ठीक आहे मग पत्त्यावर पाठवून देत आहे ना लगेच ठीक आहे आणि तुमचा बिल वगैरे काय स्विगीवर ऑफर तुमच्या स्पेशल तुमच्या ऑफर्स सुरू आहेत का नाही का ठीक आहे मी माझं कुपोन वापरेन चालेल ठीक आहे ठीक आहे मी माझी ऑर्डर मग निश्चित करते स्विगीवर आणि आत्ता एक वाजल्या दोनपर्यंत ऑर्डर पोहोचली तरी चालेल ठीक आहे ठीक आहे माझी ऑर्डर स्वीकारल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल तुमचं धन्यवाद ओके